उत्तर भारतामध्ये हिंदी ही भाषा सर्व ठिकाणी बोलली जाते तर दक्षिण भारतामध्ये तेलगू मल्याळम कानडी उ या भाषा बोलल्या जातात त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये खाद्यपदार्थामध्ये राईचं तेल आणि बटाटा आलू यांचा समावेश असतो तर दक्षिण भारतामध्ये भात सांबार इडली डोसा यांचा समावेश असतो उत्तर भारतामध्ये पोशाखामध्ये सर्व लोक डोक्याला पगडी बांधतात आणि उ दक्षिण भारतामध्ये सर्व लोक शर्ट आणि लुंगी घालून त्या ठिकाणी आपली सांस्कृतिक परंपरा जपतात हवामानामध्ये मध्ये त्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये उष्ण हवामान असते त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये सुद्धा समुद्रकिनारी असल्याकारणाने उष्ण हवामान असते अशा प्रकारचे या ठिकाणी राजकारणी लोकसुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतात आणि द देशकार्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात साक्षरता प्रमाण जे आहे ते दक्षिण भारतामध्ये शंभर टक्के साक्षरता प्रमाण आहे तर उत्तर भारतामध्ये शिक्षण निरक्षर याचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे